आधीच्या युगात म्हणजे आधीच्या काळात मराठी भाषा तेवढी काही डेव्हलप नव्हती आता तर म्हणजे मराठी भाषा इंटरनेटच्या याच्यात म्हणजे गुगलवर सुद्धा आता मराठी भाषेत बोलता येतात किवा मराठी भाषेचा आपण वापर करू शकतो तसेच आपल्या किबोर्डमध्ये सुद्धा आता मराठीचा ऑप्शन आला आहे आधी म्हणजे इंग्लिशचे सर्व अल्फाबेट युज होत असे होत होते पण आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मुळे आपल्या याच्यामध्ये मराठी सुद्धा लँग्वेज ही किबोर्डमध्ये आली आहे नव्या किंवा गुगलमध्ये सुद्धा आलेली आहे इंटरनेटच्या याच्यात आता तंत्रज्ञानाच्या याच्यात मराठी ही खूप प्रगती करत असं असं आहे म्हणजे आपण त्या भाषेचा युज सुद्धा करू शकतो म्हणून त्यामुळे खूप लाभदायक झालेलं आहे काही ज्यांना इंग्लिश वगैरे समजत नसते किंवा मराठी समजत असते त्यांना मराठीच्या याच्यातून ते खूप लाभदायक वगैरे झालेले आहे